ग्रामीण आणि शहरी भागातल्या शिकवण्याच्या पद्धतीबदल मला फार काही सांगायचं नाही आहे पण अगोदरच्या काळात कसं होतं की मुलं घाबरून काही म्हणजे शिक्षकांचा ऐकायचं तर पण आता सध्याच्या काळामध्ये बघितलं तर मुलं स्वतःच्या आई वडिलांचं ऐकत ऐकलं तयार नाही तर शिक्षकांचा काय ऐकणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण असं सुधारणा करू शकतो की मुलांना ज्या पद्धतीनं समजता येतं त्या पद्धतीनं आपण शिकवावं आपण आपल्याच्यानं शिकवलं तर मुलांना तर काहीच कळणार नाही आणि दुसरं म्हणजे जे विद्यार्थी कधी अभ्यास करतच नाही आणि शहरामध्ये तर असा असंच होतं की जे अभ्यास करत नाहीत त्यांच्या पाठीमागं लागत नाहीत पण फक्त जे पेपराच्या वेळेस फक्त जरासं काय असेल त्यांच्याकडनं करून घेतं पण खेडेगावात असे असतात की लोकं म्हणजे शिक्षक लोकं काय करतात की मुलांना नाही आलं तर राहू देत त्यांच्याकडे लक्षच देत नाही त्यांना असं नाही शाळेला एकवेळेस नाही राहिलं तरी चालते पण हां त्यांना काय वेळ म्हणजे वेळेचं बंधन नाही ठेवत कशाचं काहीच ठेवत नाही मुलं काय म्हणतात काय करणार आहे शिकून पण आपलं जे भविष्य येते ते ह्या काळातच ठरणार की आपण शिक्षक कसे शि मुलांना घडवून आणतात त्यावर पुढचं काळ राहणार आहे सगळेजण म्हणतात की पुढचं काळ हा यंत्रणेचं काळ होणार आहे पण ते कसं होणार जर काही मनुष्य जे असतात ते बिना शिक्षण जर राहिले तर त्यांच्यामध्ये आणि जे शिक्षण पूर्ण करून यांच्यामध्ये मग पूर्ण असं द्वंद्व होणारा त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही त्यापेक्षा आत्ताच आपण मुलांना जास्तीत जास्त नवं प्रे म्हणजे ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा हा माझी हे ह्याच्यासाठी आपण सगळ्यात भारी म्हणजे जे आपली जी संस्कृती आहे जे संस्कृती किंवा संस्कृत हा विषय हा विषय जास्त कोण शिकवायला पाहिजे त्या शि आणि संस्कृतचे कसं असते मग अगोदरच्या जी आपली जी संस्कृती भाषा आहे ती संस्कृती भाषा आता लुप्त व्हायला लागले तर त्याला आपण पूर्ण जागृत करायचं आहे याच्यासाठी आपण प्रयत्न करावं आणि त्यासाठी कसं अ आताच्या मुलांना जे वयस्कर त्यांना जर शिकवायला गेलं तर ते लवकर काय शिकणार नाहीत पण लहान मुलांना जर शिकवलं तर ते लवकरात लवकर शिकतात आणि श्लोक वाचण्यासाठी जर ठेवलं किंवा गाण्यासाठी जर ठेवलं तर त्यांच्याकडून लहान मुलांकडून म्हणून घेताना कुठलेही स्तोत्र वगैरे पठण करताना त्यांचे शब्द हे कुठंही अडक न अडखळता सगळे शब्द बोलतात हेच फायदा आहे या दोन्ही ह्याचे तर हे फरक जर तुम्ही आपण केलं तर लवकर ते वन सध्या त्याच्यामध्ये शहरी याच्यामध्ये संस्कृत हा विषय आहे भले लहानपणापासून ते संस्कृत विषय आपण खेडेगावात बघितलं तर कुठंच संस्कृत म्हणजे काय हे लोकांना माहीत नाही याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करावं धन्यवाद